आमच्या घराजवळ एक मारुतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी तीन चार प्रकारचे पेपर लावून ठेवलेले आहेत समजा रोज सकाळी तिथं वर्तमानपत्र येतात आणि ज्यांच्या दर्शनाला जाणारे लोक येता जातात तिथं वर्तमानपत्र वाचतात पण त्या ठिकाणी पुस्तकं ॲवेलेबल नाही आहेत वाचण्यासाठी पुस्तकांसाठी आम्हाला थोडं दूर जावं लागतं ग्रंथालयासाठी तर त्या आता ग्रंथालय म्हणजे जा ग्रंथालयात जाणं आणि पुस्तकं घेणं आधी हे पूर्वी आम्ही करायचो आठ दिवसात जायचं पुस्तक बदलून आणायचं परत दुसरं घ्यायचं दुसरं वाचायचं छत्रपती नगरला हे ग्रंथालय आहे कैलाश नगरला पण आहे लायब्ररी तर त्या ठिकाणी आपण त्याची वार्षिक मेंबर व्हायचं आणि नंतर मग आठ आठ दिवसाला पंधरा दिवसाला जेव्हा आपलं पुस्तक वाचून झालं त्या दिवशी जायचं पुस्तक वापस करून दुसरं पुस्तक घेऊन यायचं असं आम्ही करत ब कितीक वर्ष केलं पण आता थोडंसं म्हणजे हे ग्रंथालय बाजूला झाल्यासारखं झालं आहे ग्रंथालय आहेत जागेवरच पण आपलं जाणं तिथं होत नाही म्हणल्यापेक्षा आपण ते पुस्तकं विकतच आणून आजकाल वाचायला सगळ्यांना आवडायला लागले आता घरातच ग्रंथालय तयार व्हायला लागले त्याच्यामुळं बाहेर जाण्याची आवश्यकता वाटत नाई वर्तमानपत्र ग्रंथालय सगळे घरातच आहेत आणि गुगलवर पण आजकाल सगळं वाचायला मिळतं जेव्हाच तेव्हा त्यामुळं थोडं ग्रंथालयात जाणं आता कमी झालंय पण वाचनासाठी तसे बहु पुष्कळ ठिकाणी ॲवेलेबल आहे आमच्या कार्यालयातसुद्धा समितीच्या आम्ही पुस्तकं जमा करून ठेवलेली आहेत ज्यांना कोणाला ते वाचन किंवा वेगळ्या प्रकारचे काही साहित्य पाहिजे असेल समितीच्या संदर्भात किंवा इतर कुठले धार्मिक संबध तिथे पुस्तकं आमच्याकडे अवेलेबल आहे आम्ही तिथे पण वाचनालय सुरू केलेलं आहे